सध्या भारतामध्ये कुंभमेळा चालूय आणि त्या कुंभमेळाची माहिती आपण पटकन गुगलवरतीच बघत असतो पण तिथल्या स्थानिक लोकांना विचारणं किंवा एखाद्या साधुसंतांना विचारणं तिथे जाऊन तिथल्या लोकांना विचारलं तर नक्कीच त्याच्याबद्दल अतिशय चांगली पद्धतीनं माहिती आपल्याला मिळू शकते की किती वर्षानी हा कुंभमेळा होतो कुठे कुठला कुठल्या जागी होतो त्याविषयीचे काही आखाडे आडाखे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कळू शकतात संग्रहालय असेल किंवा एखादं स्थानिक उत्सव असेल आता कोकणातल्या गावागावांमध्ये साधारण होळी झाल्यानंतर बरेच उत्सव असतात किंवा गणपती उत्सव कोकणामधे खूप मोठ्या प्र प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रामधे नवरात्र खूप छान पद्धतीनं साजरां केलं जातं तर त्याविषयीची अधिक माहिती मिळवण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे थोडीशी जुन्या काळातली जी वयस्कर माणसं आहेत त्यांच्याकडे ते खूप चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं त्यानंतर आपल्याकडे भारतामधे अजूनही खूप चांगल्या पद्धतीची वाचनालय आहेत लायब्ररीज आहेत आणि अशा या लायब्ररीजमध्ये या वाचनालयामध्ये ही माहिती लिखित स्वरूपात जतन केलेली आहे ती थोडीशी हुडकून काढणं वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचून त्यातनं एक समग्र माहिती मिळवणं हे तिथल्या उत्सवाांविषयी जाणून घेण्याचा इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा एक उत्तम पर्याय आहे इतिहासामध्ये मतमतांतर खूप प्रचंड असू शकतात आणि या सगळ्याला गाळणी लावून थोडंसं निरपेक्ष बुद्धीने किंवा एक त्रयस्त बुद्धीनं त्रयस्थ नजरेनं तो इतिहास वाचणं आणि तो जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी आजकाल आपण बघतो की पर्यटन स्थळं असतील एखादी वास्तू असेल एखादां संग्रहालय असेल तर त्या त्या ठिकाणी त्या त्या विषयीची माहिती लिहिलेली असते काही व्यावसायिक गाईड्स जे असतात मार्गदर्शन करणारे जे म्हणतात वाटाडे जे असतात ते पण सांगू शकतात पण ना त्या त्या विषयातले माहितगार सुद्धा खूप असतात तर त्यांना शोधून काढणं जरा असं अवघड आहे पण एकदा का जर ते शोधून काढलं तर त्यांच्याकडनं अतिशय विश्वासार्ह खूप सुंदर माहिती रंजक माहिती मिळण्याची शक्यता असते आता महाराष्ट्रामध्येे अनेक गड आहेत दुर्ग आहेत तर या विषयीची माहिती दुर्गप्रेमींकडे नक्कीच मिळू शकते जे वारंवार या दुर्गा या गडावरती जातात गड सर करतात सिंहगड असेल किंवा अशे अनेक गड आहेत की जे आपल्याला माहिती पण नाहिये पारगड आहे पन्ह्याळ्याचा एक गड आहे किंवा प्रत्येक अशा गडांवरती जातात तिथे स्वच्छता करतात तर त्या दुर्गप्रेमींमध्ये एखादा जाणकार नक्कीच असतो की त्याला त्या त्या गडाची माहिती असते त्या गडाचा इतिहास माहिती असतो तो गो गड कोणी निर्माण केला तो कोणी राखला तो कधी पडला तो कशा पद्धतीनं पडला कुणाकुणाचं तिथे सत्ता होती हे त्यांच्याकडे आपल्याला नक्कीच समजू शकतं आणि अशा अभ्यासू व्यक्तींकडनं हे समजवून घेणं नक्कीच उत्तम ठरू शकतं पण त्याचबरोबर पुस्तकातून ते वाचणं शोधणं हा ही एक अतिशय उत् उत्तम पर्याय ठरू शकतो अर्थात तेवढा वेळ आजकाल कोणाकडे नसतो पण इंटरनेटवरच्या इंस्टंट माहितीपेक्षा एखाद्या जाणकाराकडून ते जाणून घेणं हे नक्कीच विश्वासार्ह ठरू शकतं